भारतातील आरोग्य सेवाबद्दल बोललं तर ती अतिउत्तम आहे तर इतर देशाबद्दल तर मला काही माहिती नाही कारण मी भारताबाहेर कधी गेलीच नाही आता भारतातील रूग्णालय बघितले तर तिथे खूपच छान प्रकारे सोईसुविधा उपलब्ध आहेत तिथे खूप छान प्रकारे स्वच्छता आहेत लांब रांगा आहेत तसेच दर ही परवडतात कारण तिथे फक्त गोळ्या औषधाचा खर्च असतो बाकी सेवा सर्व फ्रीमध्ये असतात मोफत असतात तसेच सेवा करण्यासाठी उत्तम कर्मचारीही असतात आणि सेवा करण्यासाठी उत्तम कर्मचारी असल्यामुळे तिथल्या खूप साऱ्या म्हाताऱ्यांना बाल बालकांना त्यामुळे खूपच फायदा होतो आणि भारतातील आरोग्यसेवा ही खूपच सुधारत चालली आहे तिथे खूप सारे बदल होत चाललेले आहेत खूप सारे छान डॉक्टर अव्हेलेबलेत जे आपल्या खूप छान प्रकारे उपचार करतात आणि हे खूपच आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे कारण आरोग्यसेवा ही खूपच महत्त्वाची आहे तर आणि त्याच्याबद्दल सुधरवायचं बोललं तर स्वच्छता आहेच पण लांब ज्या रांगा उभ्या राहतात त्यामध्ये त्यामध्ये गरोदर बायका ही उभ्या असतात आणि त्यामुळे त्यांना उभं राहण्यासाठी एवढा जास्त वेळ लागतो त्यांना त्रास होतो आणि तसेच म्हतारे लहान मुल ह्यांनाही रांगेमध्ये उभं राहता येत नाही तर त्यांचा उपचार आधी झाला पाहिजेत कारण मी हा स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि त्यामुळे खूपच प्रॉब्लेम क्रीऐट होतात त्या पेशंटने तसेच डॉक्टरांनी ह्याबद्दल काळजी घेतली पाहिजे कारण गरोदर बाया तसेच म्हातारे लहान मुले ह्यांना खूपच आजारांना सामोरे जावे लागते आणि त्यांच्याबद्दल आपण जेवढी काळजी घेऊ ते अतिउत्तम असं मला वाटतं